गणेश चतुर्थीला आता गणपतीचं आगमन झालं त्याच्यानंतर मग आम्ही फुलं वगैरे आणले हार केला गणपतीसाठी आणि गन गणेशाला सर्वप्रथम दुर्वा आणि लाल फूल याचं हे अर्पण केले जाते आणि प्रसाद म्हणून मोदक केले जाते कधी पुरणाचे मोदक कधी तिळाचे मोदक कधी शेंगदाण्याचे अशा प्रकारे दहा दिवस गणे गणेशजी आमच्याकडे असते त्याच्यानंतर दहाव्या दिवशी आमच्या घरी मग काला असतो त्याच्यामध्ये काल्याच्या दिवशी सर्वजणं आणि तसेच दररोज छान आमच्या घरी रांगोळी काढली जाते गणेशजीच्या पुढं आणि दारातसुद्धा आणि अंगणातसुद्धा मग ज्या दिवशी जेवण राहते त्या दिवशी काल्याच्या दिवशी आम्ही सर्व नातेवाईक आणि शेजारी यांना बोलवतो त्याच्यामध्ये एक स्वीट असते जेवणामध्ये आणि काला असतो दहा दिवसाच्या नंतर मग दहा दिवस आमच्या घरी गणपती असल्याच्यानंतर जे जेव्हा तो घरून म्हणजे त्याचं विसर्जन होणार असते शेवटल्या दिवशी काल्याच्या दुसऱ्या दिवशी त्या दिवशी असं वाटते की आज आज कोणीतरी आपल्या घरून बाहेर चाललं बा करमत नाही आणि असं वेगळंच वाटते का आपल्याच घरी राहू द्यायला पाहिजे गणेशजीला त्याच्यानंतर मग गणेश चतुर्थीच्यानंतर पोळा येतो आणि पोळ्याला तर सर्वांच्या घरी पुरणपोळी केली जाते खास करून आणि तो शेतकऱ्याचा सर्व शेतकऱ्यांचा सण असतो पोळा त्या दिवशी गण पोळ्याला पोळ्याच्या दिवशी दोन्ही बैलांना छान सजवलं जातं त्यांच्यावर नवीन नवीन वस्त्र वस्त्र आणि ते शिंगाला वगैरे त्याला बांधून दिलं जातं फुलं हे ते आणि घरून त्याला मंदिरात नेलं जातं मंदिरातून मग पोळ्यामध्ये पोळ्यामध्ये उभं ठेवलं जातं आणि सर्व बैलांचे पूजा अर्चा केल्याच्यानंतर सर्वात शेवटी मग पोळ्याचं जे पोळा असतो ते गुढी घेऊन जाते आणि गुढी घे केल्याच्यानंतर मग पोळा फुटतो पोळा फुटल्याच्यानंतर सर्व बैलं एकदम मंदिरामध्ये हनुमानजीच्या मंदिरामध्ये बक्षीस ठेवले जाते त्यांच्यासाठी तर ते बक्षीस मलाच मिळालं पाहिजे याच्यासाठी सर्वजणच आपली धाव पळीनं कोशिस करते पण एकच जोडी आधी येते आणि ते बक्षीस घेते हनुमंताच्या मंदिराजवळचं त्याच्यानंतर बैलं घरी येते आणि सर्वजण शेतकरी जे राहाते त्यांच्या घरी बैलाची पूजा केली जाते पाच जोड्यांची पूजा केली जाते आणि संध्याकाळी त्याला गोड प पदार्थ नैवेद्य म्हणून पुरणपोळी जी आहे ते खाऊ घातली जाते खाऊ घातली जाते बैलाला आणि त्या दिवशी बैलाला ज्याप्रमाणे आपण कसं देवाची पूजा करतो किंवा आपल्या हे राहते तशाच प्रकारे ब बैलाची पूजा अर्चा केली जाते